आम्ही सकाळीला उठून पहाटे पाचला उठायचं मैत्रिणींना कॉल करायचा त्यांना पण तयार करायचो धावण्यासाठी त्या पण सोबत यायच्या रोज धावायचो अर्धा एक तास आम्ही रनिंग धा धावायला जायचो तिकडून आल्याच्या नंतरमध्ये आणखी मग काही अभ्यास अभ्यास झाल्याच्या नंतरमध्ये उड्या मारण्याचा त्या पण तिच्यामध्ये निघून जायचा नंतर मग कॉलेज कॉलेजला पण जायचो त्यानंतर मग तिथे पण प्रॅक्टिस करायचो धावण्याची वेळ मिळाला की तिथे पण धावण्याचा प्रयत्न करायचो नंतर मग तिथे पण ग्राउंडवरती धावायचो जेणेकरून इच्छा पोलीस पोलीस भरतीमध्ये नंबर लागला पाहिजे बा यासाठी नंतर मग पो पोलिस भरतीमध्ये नंबर लागला यासाठी खूप अभ्यास पण करायचो धावायचो रोज काही नाही रोज खूप ना खूप खूप प्रयत्न करायचो पण नंबर काही लागला नाही नंबर लागला नाही त्यामुळे ते